एकदा शाळेच्या असेंब्लीमध्ये एक मुलगा चक्कर येऊन इतका जोरात पडला की त्याचा पूर्ण चष्मा फुटून त्याच्या डोक्याला आणि गालाला मुका मार बसला तेव्हा मी सगळ्यांना बाजूला करून सगळ्यांना शांत करून पहिले त्याच्या बुटाची लेस कमी केली आणि नंतर पिटीआयला बोलवून त्याला उचलून घेऊन जाऊन त्याला ग्लुकोज वॉटर प्यायला दिलं